कबड्डी खेळायचा जर विचार केला तर आता सध्याच्या घडीला महा संपूर्ण भारतात याचं प्रीमियर लीग सध्या चालू आहे आणि कबड्डी खरं तर म्हणजे मला ल माहीत नाही पण मग मी ज्या वेळेस लहान होतो त्या वेळेस बऱ्याचदा हा खेळ मी शाळेमध्ये खेळायचो मला खूप आवडायचा हा खेळ आता कबड्डी तेव्हा मला तो काही अशा गोष्टी जाणवल्या त्याच्याबद्दल की जसं का की समजा कबड्डीमधील प्लेयर्ची संख्या ग्राउंड असं समजा प्ले आता कबड्डीचा जर विचार केला तर कबड्डीमध्ये प्लेयर्सची संख्या असते सात सात दोन टीम अस असतात एक समजा टीम एक टीम आणि दुसरी एक अपोजिट टीम असते तर दोन्हीमध्ये सात सात प्लेयर असतात आणि न की चालतं कशी ती गोष्ट तर समज समजा की आता एकाने राईड घालायची दुसऱ्याने त्यांना पकडायचं आता समजा त्यांनी जर हात लावून जर तो रिटर्न आला मेन एकमध्ये एक लाईन असते त्यांना लाईनला जर समजा त्यांनी तो समोरच्या पार्टीचा एखाद्या व्यक्तीला त्यांनी धरलं किंवा एक एक पॉ हे राहतील त्याच्या सं पाशी एक लाईन राहते तर त्या लाईनला टच करून जर तो आला तर त्यांना एक पॉईंट हा भेटू शकतो समजा लाईनला टच करून आला तरी पण जर समजा त्यांच्या एखाद्या गड्याला तो हात लावून आला तर तिथं आणखीन एक पॉईंट आपल्याला भेटू शकतो म्हणजे तो सात गड्यांपैकी किती गड्यांना हात लावून येतो त्यानुसार आपले पॉईंट हे ठरू शकतात पण जर समजा त्याच टीमनी समोरच्या टीमनी जर त्या व्यक्तीला जर पकडलं आणि मधली जी रेष आहे त्या मधल्या रेषेपर्यंत जाऊ नाही दिलं तर मग तो पॉईंट जातो त्या अपोजिट टीमसाठी हे खेळाचे आहेत नियम आणि खेळाचं ग्राउंड कसं असतं की जवळ काय म्हणतो आपण एक प्रकारे आयताकृती ग्राउंड असतं की ज्या ज्या एकदम मध्ये सेंटरला एक लाईन मारलेली असते की त्या सेंटरच्या एका बाजूला ए एक टीम आणि दुसऱ्या बाजूला दुसरी टीम असं एक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये एक असतं की दोन दोन रेषा असतात की एका रेषेला तू पा पाय लावून रिटर्न यायचं म्हणजे समजा जर तुम्हाला पॉईंट घ्यायचं नसेल तर त्या रेषेला कम से कम पाय लावून तुम्ही रिटर्न येऊ शकता एखादा प्लेयर ज्यावेळेस तो रेड घालायला जातो अशा वेळेस पण जर समजा त्या त्याला फक्त अपोनर आऊटही करायचं नाही ते आणि पॉईंटही घ्यायचं आहे एक पॉईंट घ्यायचा आहे तर त्याच्या पुढे

आऊट होऊन जातात हे आहेत खेळाचे नियम आणि हे आहे ग्राउंडचं स्ट्रक्चर की अशा टाईपचं ग्राउंड ते लागत असतं